भारतातली शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची आहे आणि इतर देशाची त्याबाबत कशी तुलना होते आपल्याकडून कोणत्या बाबी चुकत आहेत आणि कोणती सुधारणा झाली पाहिजे या प्रश्नाचे उत्तर देताना पुढील मुद्दे विचारात घेतले जाऊ शकतात भारतातील शिक्षणव्यवस्था प्रामुख्याने परीक्षा केंद्रित आणि सिद्धांती आहे विद्यार्थी ज्ञानापेक्षा गुणावर जास्त लक्ष केंद्रित करतात इतर प्रगत देशामध्ये जसे की फिनलँड जर्मनी किंवा कॅनडा शिक्षण अनुभवतात आणि कौशल्य आधारित असतो जसे की भारतात उप अभ्यासक्रम मोठा असून तणाव जास्त असतो आणि इतर देशामध्ये विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार समस्या सोडवण्याची कला आणि सामाजिक गुण वाढवण्यावर भर असतो जसे की सर्जनशीलतेला फारसा वाव नाही दुसरी शिक्षकांचे अपूर्ण प्रशिक्षण तसेच ग्रामीण भागातील सुविधा अत्यंत कमी आणि प्रचलित पाठांतर प्रणाली अनुभव आधार आधारित शिक्षण वाढवणे नंतर डिजिटल साधनाचा प्रभावी वापर तसेच शिक्षक प्रशिक्षणात सुधारणा आणि विद्यार्थ्याच्या मानसिक आरो आरोग्याकडे लक्ष देणे तसेच स्थानिक भाषामध्ये शिक्षणाचे प्रोत्साहन हवे असल्यास ह्याच विषयावर सखोल निबंध भाषण